मराठी भाषा ही कोकणामधील सर्वात प्रसिद्ध भाषा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी भाषा वेगवेगळ्या जाग्यात बोलली जाते तसेच पिढ्यानपिढ्यान भाषा बोलून बोलून ही भाषा सर्वाधिक ठिकाणी वापरली जाते ही भाषा भाषाचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे ही भाषामध्ये लागणारे शब्द अतिशय लोभनीय प्रकाराचे आहेत तसेच ही भाषा शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे मुंबईतून सण साजरं करणारे मंडळी मोठी प्रमाणात येतात ती मुख्य कोकणात कोकणातले असून काम कामासाठी मुंबईत राहत मुंबईत राहत असेल परंतु कोकणात कधी कोकणात सण साजरा करण्यासाठी गावाकडे येतात तेव्हा ती तेव्हा ती मराठी भाषेत संवाद साधतात मरा मुंबईतील मराठी आणि कोकणातील मराठी ही थोडीफार वेगवेगळी असते त्यांचे बोलण्याचं उच्चार शब्द त्यांचं महत्त्व त्यांचं म्हणजे हे खूप वेगवेगळे असतात काही काही शब्दांसाठी